मी ऑनलाईन ना एक फेसक्रीम हायड्रेशन क्रीम असं काहीतरी मागवलेलं म्हणजे काय तर ते एक हायड्रेशन आणि पोषणासाठी डिझाईन केलेलं आहे या क्रीममध्ये हायलोरनिक ॲसिड ग्लिसरीन आणि वनस्पतींसाठी अर्को यांसारखे नैसर्गिक घटकांचं मिश्रण आहे हे घटक एकत्र येऊन त्वचेतील ओलावा टिकवण्यासाठी आणि त्वचेच्या टेक्स्चरमध्ये सुधारणा करण्यात मदत करतात पण जे आमची सोप्या पद्धतीने मी हे जे क्रीम आहे ते मागवलं म्हणजे याची ऑर्डर प्रक्रिया पण ना खूप सुंदर होती त्यामध्ये ऑनलाईन ऑर्डरिंगचा अनुभव एकदम सोपा होता वेबसाईटवर उत्पादनाचं सुस्पष्ट असं वर्णन केलेलं होतं म्हणजे त्याची सगळी इन्फॉर्मेशन होती त्याचे त्याचे रिव्ह्यूज दिलेले होते काय काय ह्याच्यामध्ये तर त्याचे व्हिडिओज पण दाखवलेले होते त्याच्यामध्ये कोणकोणते कंटेंट्स दिलेले आहेत असे सगळे कंटेंट्स लिहिलेले होते त्याच्यामुळे कसं मला माझ्या स्किन टाईपनुसार किंवा स्किन टोननुसार मला कोणतं क्रीम वापरायला पाहिजे असंसुद्धा त्यामध्ये दिलेलं होतं याच्यामुळे काय झालं की मी ते ऑर्डर करतानाच नीट ऑर्डर केलं क्रीम म्हणजे काय तर ग्राहकांच्या पुनरावलोकांना मला उत्पादनाची प्रभावशीलता तर समजून घेण्यास मदत केली आणि त्याचे चेकआउट प्रक्रिया सुरक्षित आणि कार्यक्षम होती म्हणजे मी ऑनलाईन पेमेंट केलं ऑनलाईन पेमेंट केलं म्हणजे काय तर याच्यामुळे मला त्यांनी काय केलं डिस्काउंटसुद्धा दिला म्हणजे त्याच्यामधे ट्वेंटी पर्सेंट ऑफ होता याच्यामदे विविध पेमेंट ऑप्शनसुद्धा होते म्हणजे यू पी आय होतं डेबिट कार्ड क्रेडीट कार्ड पेटीएम तुम्ही काही करू शकत होता याच्यामुळे याचा एक्सपिरियन्स खूपच चांगला होता आणि हा प्रोडक्ट मी अगदी दहा मिनटात त्याचे सगळे डिटेल्स वगैरे एकत्र करून आणि मग मला तो मागवायचा होता तो लगेचच मी मागवला आता झालं त्याचं डिलेवरी आणि पॅकेजिंगचा प्रश्न तर डिलेवरी वेळेतच आली म्हणजे काय तर त्यांनी तिथे म प्रोसेससुद्धा दिलेली की माझी डिलेवरी किती तारखेला किती तारखेपासून किती तारखेला तो डिलिव्हर झाला म्हणजे काय तर जो डिलेवरी देणारे होते त्यांच्यापर्यंत ज्या दुकानातून त्यांनी मेडिकलमधून मागवलं ते त्या मेडिकलमधून त्या डिलिव्हरीवाल्याकडे किती तारखेला पोचलं ती सगळी प्रोसेस काय होत होती ट्रॅक होत होती ती याच्यामुळे काय झालं की मला कळत होतो की माझा प्रॉडक्ट जो आहे तो किती तारखेला त्यांच्यापर्यंत पोचला कुरियरवाल्यांकडे कुरियरवाल्यांकडून तो माझ्यापर्यंत पोचला आणि त्यांनी दिलेल्या डेटचा पण आधीच दोन दिवस हा प्रॉडक्ट मला मिळाला याच्यामुळे मला खूपच फायदा झाला आणि अपेक्षित वेळेत हे उत्पादन मला मिळालं याचं पॅकेजिंगदेखील प्रभावी होतं म्हणजे खूपच चांगलं पॅकेजिंग होतं अजिबात उघडलेलं वगैरे नव्हतं हे क्रीम माझं एकदम सुरक्षितपणे पॅक केलेलं होतं ज्यामुळे त्याच्यावरती काहीच परिणाम झाला नव्हता आणि त्याचं जार किंवा ट्यूबचं डिझाईन देखील खूपच छान होतं म्हणजे एकदम एस्थेटिक म्हणतात ना तसंच अगदी जो माझ्या व्हॅनिटीसाठी एक सुंदर जोड आहे म्हणजे मी जिथे जिथे प्रोडक्ट्स ठेवते ते ते प्रॉडक्ट्स खूपच छान आहेत तर राहिला प्रश्न त्याचा टेक्स्चर आणि शोषणचा पहिल्या वापरातच मला त्या क्रीमचा हलका पण समृद्ध टेक्स्चर लक्षात आला म्हणजे ते क्रीम कसं आहे माहिती आहे का ते क्रीम तुम्ही रात्री लावायचं फक्त रात्रीच लावायचं कारण का ते सकाळी लावू शकत नाही आपण त्या क्रीमचा कारण का आपली त्वचा जी आहे ती रात्री जास्त काम करते ती सकाळी तर आपण झोपल्यानंतर आपली त्वचा जास्त काम करते सकाळी आपण कसं बाहेर वगैरे जातो मग ते क्रीम क्रीम पुसलं जातं किंवा आपण असं बाहेर जाऊ शकत नाही क्रीम लावू शक लावू शकत नाही आपल्यालाच खूप विचित्र वाटतं म्हणजे काय तर पहिल्या वापरातच मला एक मी ते क्रीम काय केलं रात्री लावून झोपले आणि त्यात ते क्रीम इतकं लाईटवेट आहे म्हणजे इतकं हलकं आहे म्हणजे ते लावलं आहे की नाही ते पण कळत नाही ते क्रीम खूपच त्वचेला लावण्यासाठी खूपच चांगलं आहे आणि ते खूप लवकर ऑब्झव्ह होतं शोषलं जातं त्वचेमध्ये त्यामुळे त्वचेला मला एकदम ताजगी वाटते चिकटपणा अजिबात चिक चिप येत नाही आहे म्हणजे मी कुठेसुद्धा लावलं ना ते डागांवरती वगैरे तरी दुसऱ्या दिवशी तुम्ही बघितलात तर त्याचं खूप इफेक्ट जाणवतो हा दिवस आणि रात्रीच्या वापरासाठी म्हणजे हा फक्त रात्रीच्या वापरासाठी खूपच आदर्श आहे याचा परिणाम आणि प्रभावशीलता पण खूपच चांगलं आहे म्हणजे आठवड्याचा मी त्याचा नियमित वापर केला मला त्याचं खूपच सकारात्मक बदल दिसले म्हणजे काय तर हायड्रेशन वाढलं माझी त्वचा इतकी मऊ आणि मुलायम झाली म्हणजे त्याचं मॉइश्चराईज आणि मऊ वाटते म्हणजे मला मॉइश्चरायझरसुद्धा वापरण्याची गरज नाही आहे खूपच छान झाली त्याच्यानंतर सु माझं टेक्स्चरसुद्धा सुधारलं माझ्या माझ्या फेसमध्ये खूपच खडबडीतपणा होता आणि त्याचं बारीक रेषा सुद्धा उठलेल्या होता तर हे जे मी क्रीम लावत होते त्याच्यामुळे ते सुद्धा कमी झालं आणि माझाच एक यात यामध्ये खूपच चांगला असा सुगंध हलका आणि शांततादायक आहे जो माझ्या स्किनकेअर रुटीनला अधिक आनंददायक बनवतो जो जास्त तीव्र नाही जे मला आवडते विशेषतः रोजच्या वापरासाठी हे क्रीम लावताना थंडावा जाणवतो जो ताजगी देतो याच्यामध्ये एक प्रमुख मुद्दा म्हणजे घटकाची पारदर्शकता म्हणजे याचं ब्रँडिंग म्हणजे हा इतक्या चांगल्या ब्रँडचा आहे की त्याच्यामध्ये त्यांनी जे जे लिहिलं आहे ते ते अगदी खरंच होतं म्हणजे काय तर नैतिकरित्या मिळवलेले जे घटक आहे ते वापरण्याच्या वचनाबद्दल जागरूकता दर्शवली आहे आणि हानीकारक अतिरिक्त जसे की पॅराबेन्स आणि सल्फेस नसणे हे एक महत्वाचे मुद्दे आहेत म्हणजे याच्यामधे कोणत्याही प्रकारचे हामफूल असे घटकच वापरलेले नाही आहेत एकंदरीतच काय तर हे लावलेलं तुम्हाला कळतसुद्धा नाही एकंदरीत या फ्रे फेसक्रीमचा माझा अनुभव अत्यंत समाधानकारक होता ती फक्त माझ्या अपेक्षांची पुर्तता करत नाही तर त्याहीपेक्षा अधिक आहे ज्यामुळे माझा स्किनकेअर रुटीन अधिक भव्य वाटतो म्हणजे प्रभावी आणि विश्वासार्ह फेसक्रीम शोधणाऱ्या माणसालाही मी निश्चितपणे याची शिफारस करेल म्हणजे मी हे जे क्रीम आहे माझं ते माझ्या फ्रेंडलासुद्धा वापरायला रिकमेंड करणार आहे म्हणजे तीसुद्धा ते वापरेल आणि याचा तिलासुद्धा खूप फायदा होईल असं मला वाटतं मी निश्चितपणे म्हणजे ह्या या प्रोडक्टच्या लिंकवरती जाऊन याचा रिव्ह्यू देणार आहे की हे प्रोडक्ट खूपच चांगलं आहे याचं ब्रँडिंग तर खूपच चांगलं केलेलं आहे आणि मला हा प्रॉडक्ट खूपच आवडतो म्हणजे आत्तापर्यंत मी जवळजवळ दुसऱ्यांदा हे ऑर्डर केलं आहे आणि मला इतका त्याचा हे आवडलं आहे त्याचं टेक्स्चर वगैरे पण खूप चांगलं आहे त्याच्यामदे जे सेंट्स आहेत इसेन्शियल ऑइल्स वापरलेले आहेत ते पण खूप चांगले आहेत म्हणजे ते वापरल्यानंतर एकदम त्याचा सटल असा फ्रेग्रन्स येतो खूप प्लेझंट असा फ्रेग्रन्स आहे